स्थानिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया जी आहे ती जन्मदाखला किंवा त्यानंतर आधार काड अशा प्रकारची काही पुराव्याची कागदपत्र घेऊन त्यानंतर प्रवेश दिला जातो मात्र यासाठी स्थानिक शाळांमध्ये जे सरकारमान्य शाळा आहेत त्या शाळांमध्ये म्हणजे जसं जिल्हा परिषदेच्या शाळा असतील अशा शाळांमध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क हे आकारलं जात नाही हे शिक्षण मोफत असतं मात्र स्थानिक श पातळीवरती काही शाळा ज्या आहेत त्या शाळा आता मोठ्या प्रमाणात प्रायवेट म्हणजे खाजगी झालेल्या असतात त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात शुल्क आकारलं जातं आणि ह्यांची जी प्रक्रिया असते ती काही वेळा इंटरव्हयूच्या माध्यमातून मुलाखती घेऊन अशा शाळांमध्ये प्रवेश दिला जातो मात्र स्थानिक ज्या सरकारमान्य शाळा असतात ज्या ब असं महाराष्ट्र शासन किंवा जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मुलाखती घेतल्या जात नाहीत प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिलं जातं आणि त्यासाठी काही गोष्टी म्हणजे जसं की आधार काड असेल रहिवासी दाखला असेल त्यानंतर जन्मदाखला असेल ह्याची पडताळणी मात्र केली जाते आणि त्याबरोबरच त्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे ती ते मूल व्यवस्थितरित्या मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या हेल्दी आहे ह्याचा देखील विचार केला जातो आणि तशा प्रकारे त्या मुलाला वागणूक देण्यासंदर्भात किंवा तशा काही एखाद्या मुलामध्ये व्यंग असेल तर त्याचं देखील दाखला या शाळेमध्ये स्वीकारला जातो कारण मग पुढे जाऊन अशाप्रकारच्या काही उपाययोजना असतील किंवा एखादी योजना असेल सरकारची तर त्या योजना देण्यासाठी नक्कीच ती गोष्ट महत्त्वाची ठरेल म्हणून अशा देखील सर्टिफिकेटस् घेतली जातात आणि काहीही शुल्क न आकारता स्थानिक शाळांमध्ये प्रवेश दिला जातो